आमच्या या भागामध्ये म्हणजे कोकणपट्ट्यामध्ये शिरवाळ्या शिरवाळ्या आणि रस हा पदार्थ बनवला जातो किंवा पारंपरिक पद्धतीने हा पदार्थ बनवला जातो आणि हा पदार्थ होळीच्या वेळी होळीच्या दिवशी खूप पारंपरिक पद्धतीने बनवला जातो याच्यासाठी शिरवाळ्या बनवण्यासाठी एक लाकडाचं एक साधन असतं जसं चकलीचा साचा असतो तसंच सेम फक्त लाकडापासून बनवलेला एक साचा बनवला जातो आणि त्याच्यापासनं आ त्या साच्याच्या मदतीने शिरवाळ्या बनवल्या जातात शिरवाळ्या हा आताच्या मुलांना सांगायचं झालं किवा आताच्या पद्धतीने सांगायचं झालं तर साधारणतः नूडल्स सारख्या दिसतात त्या आणि ह्या शिरवाळ्या तांदळाच्या पिठापासून बनवल्या जातात तांदळाचं पीठ हे पहिल्यांदा गरम पाण्यात भिजवून त्याचे छोटे छोटे रोल करून ते बॉईल केले जातात किंवा उकळवले जातात आणि त्याच्यानंतर त्या साच्यामध्ये घालून त्याचे नूडल्स म्हणजे त्याच्या शिरवाळ्या काढल्या जातात आणि ते सुद्धा केळीच्या पानांमध्ये आणि त्याच्याबरोबर असणारा रस हा नारळाच्या दुधापासून म्हणजे नारळाच्या रसापासून आणि त्याच्यामध्ये जिरं हळद आणि गूळ याचा समावेश केला जातो आणि त्याचा रस आणि त्या शिरवाळ्या ह्या खूप पारंपारिक पद्धतीने बनवून खूप लोकांपर्यंत पोहोचवला जातात आणि एकमेकाच्या घरी तर दिल्या जातात आणि हा पारंपरिक पदार्थ पारंपरिक होळीच्या दिवशी हा बनवला जातो